आमच्या संस्कृतीतील खास कला हस्तकला आणि कपडे म्हणजे वस्त्रे आमची वस्त्रं म्हणजे महाराष्ट्राची तर सांस्कृतिक वस्त्रं म्हणजे नऊवारी साडी धोतर हे आमचं सांस्कृतिक असं हे आहे सांस्कृतिक वस्त्र आहे आणि आमची सांस्कृती जपण्यासाठी खूप खूप जण प्रयत्न करत आहे आणि सांस्कृतिक हस्तकला म्हणजे सांस्कृतिक हस्तकला ही म्हणजे म्हणजे ती वेगवेगळ्याप्रकारे केली जाते कला कला आमची लावणी आहे तसेच इतर पण कला आहेतच पण त्याचबरोबर नऊवारी ही अस्सल महाराष्ट्राची शान मानली जाते महाराष्ट्राच्या शान म्हणजे नऊवारी साडी आणि धोतर ह्यातूनच ओळख आपली निर्माण होते आणि आपली सा संस्कृती ही जपण्यासाठी आपण आपल्या संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या कला पण आपण हाती हस्ती ह घेतो तसेच आतातर सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्र संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे आणि आपली खास कला पण जपण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे तसेच हस्तकला पण जपण्यातली प्रयत्न करत आहोत पण मग कपड्यामध्येही नऊवारी साडी आहे आणि नऊवारी साडी ही खूप महाराष्ट्रात मोठी मानली जाते तसेच महाराष्ट्राचे वस्त्र म्हणून महा नऊवारी साडी ही आहे